नमस्कार मी राजनंदिनी तोळकरी मराठी ही आपली मातृभाषा आहे आपण रोज घरी शाळेत आणि बाजारात मराठी बोलतो पण मराठीवर इतर भाषांचा थोडा थोडा प्रभाव झाला आहे त्या त्या त्यात इंग्रजी आणि संस्कृत या भाषा महत्त्वाच्या आहेत सर्वात आधी संस्कृतबद्दल बोलायचं झालं तर म मराठी भाषेतील अनेक शब्द संस्कृत भाषातून आल्या आहेत जसे की विद्या शांती प्रकाश ज्ञान असे शब्द आपण मराठीत वापरतो पण हे संस्कृतमधून आले आहेत त्यामुळे मराठीला संस्कृत भाषेची गोडी आणि शुद्धपणा मिळाला आहे दुसरीकडे इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्यावर रोज जाणवतो आजच्या काळात मोबाईल टी व्ही इंटरनेट यामुळे इंग्रजी शब्द आपोआप आपल्या बोलण्यात येतात जसे की फोन ट्रेन बॅग पेन असे शब्द आपण मराठीतच वापरतो शाळांमध्येही इंग्रजी विषय महत्त्वाचा असल्यामुळे मुलं इंग्रजी बोलायला लागतात आणि मराठी बोलायचं कमी होतं संस्कृतमुळे संस् संस्कृतमुळे मराठी अधिक समृद्ध झाली तर इंग्रजीमुळे काही मराठी शब्द हरवत चालले आहेत आपल्याला दोन्ही भाषा शिकायला हव्यात पण आपली मराठी भाषा विसरायची नाही आपण मराठीचा अभिमान ठेवला पाहिजे मराठी ही आपली आईची भाषा आहे संस्कृत ही फार जुनी आणि शुद्ध भाषा असली तरीही आपन आपल्या रोजच्या जीवनात मराठी हीच भाषा वापरतो हवं अस